कबड्डी हा भारतातील एक लोकप्रिय खेळ आहे आणि विशेषतः खेळ ग्रामीण भागात खेळला जातो आणि या खेळाचे वैशिष्ट्य असं की हा खेळ भारतात उत्पत् या खेळाची उत्पत्ती भारतात झाली आहे आणि हा पारंपरिक खेळ आहे आणि कबड्डीमध्ये या क खेळाचं मुख्य आकर्षण असं आहे की या खेळामध्ये ताकद चातुर्य आणि संघाची संघाने एकत्रित खेळला जातो हा खेळ ह्या पद्धती थोडक्यात या खेळाची पद्धत अशी आहे की यात दोन संघ असतात आणि प्रत्येक संघात सात खेळाडू असतात या संघामध्ये एक रायडर असतो ज्याला रायडर आणि डिफेंडर असे दोन प्रकार असतात रायडरने विरोधी संघाच्या क्षेत्रात प्रवेश करतात आणि त्याला कबड्डी कबड्डी असे म्हणत राहून धा तिथून धावून आवज धावून जाणं आवश्यक असतं याच दरम्यान त्याला विरोधकांचे संघातील खेळाडू खेळाडूंना पकडायचं असतं आणि त्याला जेणेकरून ह्यांना पॉईंट्स मिळतात परत कबड्डी या खेळाचे अनेक प्रकार आहेत जसे की आंतरराष्ट्रीय कबड्डी परत प्रांतीय कबड्डी सिन्हा कबडी यामध्ये भारतामध्ये एक प्रो कबड्डी लिग असा एक गेम चालू असतो ज्यामध्ये अनेक लीग आहेत ज्या ज्या पुऱ्या भारतामध्ये खूप लोकप्रिय आहेत जसं की यू मुंबा पिं पुणेरी पल्टन अजून अनेक अशा टीम्स आहेत अनेक युवा खेळाडूंना ह्या खेळामुळे आपला खेळ दाखवण्याची आणि एक म्हणजे भ देश लेवल पातळीवरती देशाच्या पातळीवरती आपला खेळ दाखवण्याची संधी मिळते ह्या खेळाच्या फायद्यांमध्ये अनेक प्रकार आहे जसे की शारीर शरीराची तंदुरुस्ती परत स सहकार्य परत मानसिक ताकद या अशा अनेक गुणा गुणांचा समावेश असतो आणि ह्या खेळामुळे आपला एकाग्रता वाढते आणि आपलं टीम वर्क हे खूप महत्त्वाचं असतं जे ह्या खेळातून दिसून येतं असं अजून अनेक आपल्या ह्या खेळामध्ये मुळे आपली फिटनेसकडे आपण लक्ष देऊ शकतो आपल्या श्वासा बोलण्याच सारखं कबड्डी कबड्डी म्हणून आपल्या श्वासावरती आपलं नियंत्रण आपण निर्माण करू शकतो असे अनेक फायदे या खेळाचे आहेत अनेक प खेळाडू जसे की अनुप कुमार असे अनेक खेळाडू प्रसिद्ध जगात देशाभरात प्रसिद्ध आहेत जे ज्यांनी ह्या खेळामध्ये ना नैपुण्य प्राप्त केले आहे एकंदरीत हा खेळ खूप अद्भुत आहे आणि मनोरंजक आहे आणि ह्याचा ख फिटनेससाठी सुद्धा खूप आपल्याला उपयोगी आहे आणि ह्या अशा स्पर्धा घडल्यामुळे आपल्या देशामध्ये अनेक प्रकारचे गुण आपल्याला खेळाडूंच्या खेळाडूंमध्ये आपल्याला दिसून येतात